बोला

हो हो मला नागपूरला जायचं आहे उद्या सकाळी तुम्ही य ते म्हणजे काय पैसे घ्याल ते सांगा आणि परत मला मध्ये मध्ये मध्ये मध्ये थोडं थांबायचं आहे जेवण करायला काही मदातूनतून सिकाय घ्यायची आहे तर तुम्ही त्या हिशेब हिशेबानं सांगा की तुम्ही काय घ्याल नागपूरला जायचे हो का काही कमी नाही होणार का ठीक आहे ठीक आहे बरं ठीक आहे मी उद्या तुम्हाला किती वाजता यायचं आहे ते तुम्हाला मी सांगते टायमिंग

हां ठीक आहे पत्ता ज जंगली वडगाव सेफिल सेलू जिल्हा वर्धा पोस्ट केडजर संगीता संगीता शंभरकर माझं घर बस स्टाप केडझरचं बस स्टाप आहे ना तिथे बस स्टाप तर आता ती पूर्ण सांगते शंभरकर मला विचारलं तर अकरा वाजे हे या येऊन जा ना अकरा वाजेपर्यंत हो हो ठीक आहे हो हो